आता शिक्षण पद्धती खूपच वेगवेगळ्या झालेल्या आहेत म्हणजे आपण म्हणू शकतो समाजसुद्धा बघताना असंच बघतो की ग्रामीण भागातील शिक्षण म्हणजे साधं असणार आहे शहरी भागात शिक्षण म्हणजे उच्च असणार आहे कारण तसंच आहे कारण सरकार आहे तो ग्रामीण भागातील शिक्षणाकडे बिलकुलही लक्ष नाही आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसंच अजूनसुद्धा जुन्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं आहे मी म्हणेल की टेक्नॉलॉजीचा वापर आहे डिजिटलचा जमाना आला आहे सरकारसुद्धा त्याबाबतीतील योजना आहे त्या वारंवार प्रसिद्ध करत असतात पण ग्रामीण भागातील शिक्षणाचं काय त्या शिक्षण पद्धती अजूनसुद्धा जुन्याच पद्धतीच्या आहेत म्हणजे फक्त तुम्ही शहरी भागाला सुधारून चालणार नाही ना मग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं काय किंवा ग्रामीण भागातील शिक्षणाचं काय तर ग्रामीण भागातील शिक्षण अजूनसुद्धा जुन्याच गोष्टींवर चालत आहे तिकडे कोणत्याही प्रकारचं डिजिटलायझेशन नाही आहे काही ठिकाणी आहे पण तितकंसं तितकंसं अजून त्यांना ते उपलब्ध करून दिलं जात नाही आहे तर ग्रामीण भागातील शिक्षणसुद्धा सुधारण्याची गरज आहे तिथल्या लोकांना विचारून नेमकं त्यांना काय अडचणी आहे तिथल्या विध्यार्थ्यांना तितक्या शिक्षकांना तिथे जाऊन विचारलं पाहिजे की तुम्हाला काय काय प्रकारच्या उपाययोजना पाहिजेत काय तुम्हाला संधी हवेत की तुम्हीसुद्धा ग्रामीण भागातील जे काही शिक्षण आहे ते पुढे नेऊ शकता तर तशा प्रकारच्या उपाययोजना सरकारने करणं गरजेचं आहे